हॅलो अभ्या कुठं आहेस बे अरे नाही ना बा एक काम होतं

अरे नाही नाही पैशा गियशाचं काम नव्हतं आपण हे चित्रपट बनू राहिलो ना संकल्पनेवर म्हणजे हेच रे ते मनीस सरनं घेतलं नव्हतं काय काल परवा पुस्तकं वाटप या त्या गावागावात जाऊन गावागावातले लोकं जोडून हा हा तसंच तो एक गळतकर मास्तर करेल नाही काय वाईल्ड लाईफमध्ये पोराला घेऊन जा तिथं पाखरं गिखरं पाहायला न त्याचं सर्टिफिकेट देत जा तसेच काय संकल्पना नाही रे एवढा मोठा काही नाही अर्ध्या घंट्याचा कधी आहे तर मग नाही माझा विषय हाच राहीन की गावात साफसफाई स्वच्छता हो स्वच्छता झाल्यानंतर मग गाडगे बाबाचे सारे महत्त्व त्याने सांगितलं नाही का बाबा लुळ्या पांगळ्याला कपडे द्या भुकेल्याला अन्न द्या शिकवा लेकराला याच्यावरच हे पहा नाही नाही ते जास्त काही ॲड करायचं नाही आपल्याला जास्त काही टाकायचं नाही ते भरमसाट आपल्या मागं नाही पाहिजे हा कसं आहे लावून लेपून टाकून देऊ आपल्याला कोणता ऑस्कर घ्यायचा आहे कसं आहे घेणं मी काय म्हटलं मला तेवढा फक्त तो प्रस्तावना लिहून दे इंट्रोडक्शन लिहून दे अन बाकीचं पाहातो मग मी नाही रे कॅमेरे गिमेऱ्याचा सा साऱ्यासोबत झालेला आहे बोलणं तू ये फक्त न मला एवढं समजावून सांग हो एक लोकापर्यंत चांगला संदेश पोचला पाहिजे याच हाच हेतू आहे आपला त्याच्या मागं दुसरं काय नाही नाही पैशे गियशे ना काही एवढे खर्च गिर्च नाही करू आपण सस्त्या पैशात जमवून टाकू हा हां ठीक आहे संध्याकाळी ये मग भेट मला बसू आपण अन त्याच्यावर डिस्कस करू मग नाही रे बा माही लै इच्छा होती हे करायची तू ये संध्याकाळी बोलू याच्यावर हां